जर आपण बघायला गेलो तर मला खूप साऱ्या भाषा येतात आणि त्या भाषेमध्ये मराठी मराठी म्हणलं की हे आपली मातृभाषा येते कसं मग मातृभाषा म्हटल्यावर बोलायला सोपी जाते सर्व बाबींमध्ये सोपी जाते तसं आपण जर बघायला गेलं इंग्लिश हिंदी उरल्या सुरल्या फ्रेंच वगैरे त्या भाषा आपल्या नाही आहेत डेली रूटीनमध्ये मराठी भाषेचं कसं आपल्या डेली जीवनात आपण रोज बोलतो हाताळतो तर बोलण्यासाठी अशी सोपी जाते ना की मातृभाषा म्हटलं की हो काहीच प्रॉब्लेम येत नाही जर अचानक कोणी इंग्लिश वाचायला दिलं की थोडंफार वर खाली वर खाली होतंच किती नाही म्हटलं तरी मराठी भाषा बोललं की हो चला आपलीच भाषा आहे एकदम सर्रकन बोलून वाचून रिकामं होऊन जातो इतर भाषांचं बोलायला गेलं तर कशी सवय नसते ना तर मग त्यामुळे त्या हाताळण्यात थोडा प्रॉब्लेम येतो तर प्रॉब्लेम आल्यामुळे काय होतं अरे यार हे येत नाही खूप अवघड आहे अशी आपली मानसिकता चेंज होत जाते भाषा म्हणजे जर आपण एक बघितलं त्या ज्या ठिकाणी जी भाषा वापरली जाते व त्यात ठिकाणी स्थायिक ठिकाणी असलेले ते लोक प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन त्या कम्फर्ट झोनमधील प्रत्येकाची आपली स्वतःची भाषा तर या भाषेमुळे खूप काही होतं आपल्या मराठी भाषा आपल्यासाठी खरंच खूप चांगली आहे जसं की आपण म्हणजे प्रत्येकाची बोलीभाषा प्रत्येकासाठी चांगली म्हणजे आपण कम्फर्ट झोन बोलतो की या भाषेमुळे आपण सगळं काही करू शकतो आपण जगात कुठेही वावरलो तरी प्रत्येक ठिकाणची एक स्पेसिफिक भाषा असते आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपल्याला ती भाषा बोलता आली पाहिजे तसंच मराठी ही भाषा अख्या महाराष्ट्रात चालते महाराष्ट्रात भारत बोललं तरी चालेल पण प्रत्येक ठिकाणी गेलं तर जास्त ठिकाणी जर आपण बघितलं तर इंग्लिश भाषा चालते कारण की कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्याला जा इंग्लिश ही अशी भाषा आहे की ती प्रत्येकाला समजते पण मराठी भाषा ही फक्त आपल्या मराठी लोकांना समजू शकते बोलण्यासाठी सरळ सोपी व समोरच्याला समजण्यासाठीही एकदम साधी अशी आपली मराठी भाषा बाकीच्या भाषांच्या तुलनेत जर बघायला गेलं तरं आपली भाषा सर्व सोपी तसं म्हणायला जर गेलं बघायला जर गेलं तर आपण बघतो की प्रत्येकाची भाषा ही प्रत्येकासाठी कम्फर्ट झोन तर आपण तुलना करताना प्रत्येकाची जी भाषा आहे ती प्रत्येकानी जर तुलना केली तर प्रत्येकाची जी भाषा आहे सपोज आपली मराठी भाषा तर आपल्याला आपली मराठी भाषा आपल्यासाठी कम्फर्ट झोन आहे जर आपण तमिळनाडूला गेलो तर त्या ठिकाणाची तमिळ ही भाषा त्यांची जी पण लँग्वेज असेल तर ती त्यांच्यासाठी कम्फर्ट झोन असंच असतं मराठी भाषा ही प्रत्येकासाठी कम्फर्ट झोन नसू शकते पण ही आपल्यासाठी कम्फर्ट झोन आहे कारणकी ही आपण डेली जीवनात वापरतो आपण रोज हाताळतो त्यामुळे भाषा ही कोणतीही असो ती कम्फर्ट झोन असते